भ्रष्टाचार हे प्रत्येक गोष्टीमध्येच होत आहे पण आरोग्य सेवामध्ये भ्रष्टाचारही होतच आहे त्यामध्ये भ्रष्टाचार कसा होते जसे की मेडिकलमध्ये किंवा हो खराब मेडिकल देणं नकली गोळ्या देणं यापासून नेहमी सतत सांगत आहे आणि याला बळी कधी आम्ही नाही पडणार कारण की सर्व गोष्टीचं आम्ही तर गोष्ट विचार विनिमय करूनच हे गोळ्या औषधी खरेदी करायचं अशा गोष्टीला बळी आम्ही नाही पडणार